त्या माणसाला घाबरण्यापासून वाचवण्यासाठी शांत करू धीर देऊ तसेच त्याची जखम त्याची गंभीरता पाहता त्याला लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करू जर जखमेतून रक्त निघत असेल तर जखमेला एखादी स्वच्छ रूमालाची पट्टी किंवा कापड बांधून तो रक्तस्त्राव रोखण्याचा प्रयत्न करू तसेच इतर लोकांना ते कुत्र्याच्या मागे तो पिसाळलेला आहे की नाही याची खात्री करून घ्यायला सांगू जेणेकरून रेबिज प्रतिबंधक औषधे घेता येतील त्या व्यक्तीला आम्ही लवकरत लवकर दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली त्यानंतर तिथे वैद्यकीय उपचाराखाली त्याचे निदर्शनं ठेवतो आणि त्यानंतर जे काही औषधोपचार आहे त्यावरती करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो तसं तर लवकरात लवकर त्यांची जखम बरी होईल याची काळजी घ्यायला सांगू त्यांना आणि त्यानंतर त्यांना व्यवस्थित घरी पोचतं करू पण या सगळ्यामध्ये त्या कुत्र्याला कुठेही मारहाण किंवा इजा करण्याचा प्रयत्न करणार नाही पण जर मात्र तो तो पिसाळलेला आढळला तर आम्ही त्याची नगरपालिका किंवा ग्रामपंचायत इथे तक्रार देऊन त्याच्यावर इ इलाज करायला सांगू